मनोरंजक खेळ म्हटलं तर क्रिकेट आहे आज जसं आता आमच्या घराकडे आमच्या कपिलनगरमध्ये एक हे गार्डन आहे गार्डनमध्ये खूप मोठा ग्राउंड आहे जिथे लोक म्हणजे मुलं वगैरे आपला क्रिकेट खेळतात क्रिकेट खेळतात आणि असे खूप लोक येतात तिथे खेळायला क कोणी म्हणजे जसं लगोरी खेळतो कोणी खो खो खेळतात असे खूप काही खेळ आहेत आणि ते खेळून ते खेळणं पाहूनसुद्धा आणि आम्हाला पण ते खेळ खेळूशा वाटतात आणि खेळल्यामुळे म्हणजे एक मनाला जो आनंद होतो तो खूप म्हणजे छान वाटते आणि ग्राउंड पण इतकं छान आहे तो गार्डन की त्या गार्डनमध्ये जाऊन आम्हाला खूप खूप काही खेळूशा वाटते ते बसूशा वाटते बोलुशा वाटते खूप म्हणजे गोष्टी काही करूशा वाटतात असं खूप काही